आता सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे खूप ऊन पडते बाहेर आणि जे फुलांची की किंवा छोटे छोटे रोपं जे असतात त्याचे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काळजी घ्यावी लागते कारण उन्हामुळे ते फुलं आलेले फुलं पण सुकून जातात त्याचे पान सुकायचे हे होते रोपं पण छोटे छोटे जे असतात की जेणेकरून ते खूप छोटे असतात त्याच्यामुळे त्यांना ऊन जास्त सोसलं जात नाही किंवा त्याच्यामुळं आपल्याला आठवड्यातून एक दोन वेळेस का होई ना त्या आज जास्तीत जास्त तीन वेळेस काय ना आपल्याला त्या मुला फुलांकडं किंवा त्या रोपांकडं आपण लावलेल्या पाहावंच लागतं आणि पाणी घाललं म्हणा त्यांना वेळोवेळी त्यांचं कटिंग करणं किंवा जास्त ऊन लागतं आहे तर त्याला थोडंसं सावलीमध्ये ठेवणं किंवा कमी प्रमाणात ऊन लागावं यासाठी काहीतरी व्यवस्था करणं त्या त्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण फुलं ही कसेही नाजूक गोष्ट सकाळी जरी इथे फुलं आजकाल खूप ऊन पडल्यामुळं काय होतं ते दुपारच्या वेळेपर्यंतच ते सुकून जातात आणि रोपांचं तसंच पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण रोपं लावतो तेव्हा ते टवटवीत दिसतात किंवा त्याला ते पोषकचं वातावरण असतं पण उन्हाळ्यात काय होतं ऊन असल्यामुळं त्यांना पाहिजे तेवढं पोषक वातावरण मिळत नाही त्याच्यामुळं ते सुकून जाण्याची किंवा वाळून जाण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला त्यांची काळजी घेणं गरजेचं आणि उन्हामुळं ह्या बऱ्याच गोष्टींनां आपल्याला समोर जावं लागतं